अगं मी बोलत आहे प्रणिता हो मी बरी आहे तू कशी आहेस

विद्या ऐक ना मला रेल्वेतून प्रवास करायचा आहे म्हणजे घरातलं एक फंक्शन आहे तर मला सातारमधून कोल्हापूरपर्यंत जायचं आहे

रेल्वेमधून मी गेली तर पटकन पोहोचीन ना हां म्हणून रेल्वेचा म्हटला प्रवास करू रेल्वेमधून तर अगं मला समजतच नाही आहे मी एक म्हणजे ऑनलाईन बघितलं हां ऑनलाईन बघितलं ना तर तिथं मला असं सांगत होते एक ॲपमधून की ते ॲप डाउनलोड करा आणि जर का तुम्ही या ॲपच्या थ्रू गेला किंवा तुम्ही तिथं बुकिंग केलं तुम्हाला हां डिस्काउंट भेटेल किंवा फॅसिलिटी भेटतील रेल्वेमध्ये हां सुविधा भेटतील म्हणून हो ना ग मला पण तेच समजत नाही आहे की खरं आहे की खोटं आहे तू वापरलेस का कधी हे असलं ऑनलाईन ॲप होय का म्हणजे त्यात काय रिस्की वगैरे नाही आहे ना पण ते खरं आहे ना सगळं जे ते इन्फॉर्मेशन देतात नेटवर तिथे हो का ठीक आहे हो म्हणूनच म्हटलं तुला विचरावं तुला माहिती असेल

ठीक आहे बघते मी करते मग ते डाऊन ॲप डाउनलोड आणि हां करते मग बुकिंग पण ते सेफ आहे ना नक्की हो ठीक आहे करते मी हो हो चल ठेवते फोन हां बाय